धर्म हा आपल्याला आरोग्याची शांतताच करायला शिकवते कसं आपल्याला आरती करतांना आपला मन शांत होतो आपल्या प्रार्थना करता व योग देणं योग करणं मन साधना मानसिक स्वास्थ्य त्याच्यानी शांत होते माइण शांत होते आणि मनःशांती झाली की शरीरही चांगला असतो देवाची प्रार्थना करताना आपलं माइंड शांत असतो त्या देवाकडे लक्ष असतो आणि मेंदूसुद्धा शांत होतो त्यामुळे आपली मनःशांती पण होते ध्यान पण लागते योग पण होतो सगळ्या या प्रकारे आरोग्याची आपली काळजी होते